हा बोला सर नमस्कार बोला अच्छा सर कोणासाय कोणाचाय को कोणासाठी घ्यायचीय सर अच्छा हा सर बोला अच्छा सर तर आपल्याकडं आहे सध्या ऑफर चालू आहे दिवाळीच्या चांगल्या हो दिवाळीच्या चांगल्या फिफ्टी पर्सेंट सिक्स्टीपर्यंत ऑफर चालू आहे चांगल्या आपल्याकडे हा फॅन्सी वगैरे सगळं सगळं आहे ना सर आपल्याकडे फॅ अॅ फॅन्सी वगैरे सगळ्या साड्या भेटते आपल्याकडं लहान मुलं म लहान मुलांपासून ते म म्हणजे मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळं आहे आपल्याकडं अव्हेलेबल सर सर आपल्याकडं स्टार्टिंग पाचशे रुपयापर्यंत स्टार्टिंग आहे आपल्याकडं तर तुम्हाला दोन तीन कितीपर्यंत लागतं ते तुमी याच्यावरच करा तुमच्यावरच डिपेंडेय हा लहान मुलांचा ड्रेस पण आहे

क्वालिटी तर क्वालि बढिया आहे सर आपल्याकडं फक्त तुमी एकदा येऊन व्हिजिट करून बघा सर आमच्या स्टोरला कोणत्या त कुठू कुठून बोलताय सर तुम्ही बुलढाण्याहून बोलताय का ठीक आहे सर तुम्ही एकदा भेट द्या स्टोरला

हो नाही तर आपण डिस्काऊंट लावूनच देऊ तुम्हाला व्यवस्थित ठीक आहे डिस्काऊंट लावूनच देऊ सध्या तर आपल्याकडं त्या फिफ्टी पर्सेंट ते सिक्स्टीपर्यंत म्हणजे भरपूर ऑफर चालू आहेत चांगल्या लहान मुलांच्या याच्यावर पण काय सर साड्या सर आपल्याकडं सगळेच नऊवारी वगैरे सगळ्या साड्या आहे आपल्याकडं सर पैठणी वगैरे सगळ्या भेटेल आपल्याकडं

ठीक आहे सर तुम्ही या व्हिजिट करा आपण बोलून घेऊ ठीक आहे